तरुण पिढी कला आणि संस्कृतीशी जवळून जोडली जाईल यासाठी त्याची सुरुवात ही आपल्या घरापासूनच होत असते घर शाळा इथून ज्या ज्याप्रमाणे वागणं आजूबाजूचे लोक वागतात कसे वागतात काय प्र म्हणजे संस्कार त्यांच्या झालेले आहे हे सगळं त्यांना घरातून शाळेतूनच कळत असतं यासाठी घरामध्ये तुम्ही सणवार स करतात त्यावेळी कुठल्या सणाला काय केलं जातं घरामध्ये काय पदार्थ बनवले जातात किंवा काय वेगळ्या प्रकारचे कपडे वेअर केले जातात हे सगळं घरातूनच कळतं त्याचप्रमाणे जर तुमच्या शाळेमध्ये प्रत्येक धर्माप्रमाणे प्रत्येक याच्याप्रमाणे जर सण साजरे झाले तर मुलांना तसं वेगळं संस्कृती आणि कला हे ज याची त्यांना ओळख होईल यासाठी वेगळं काही करावं लागत नाही घरामध्ये प्रत्येक घरामध्ये वडीलधारी मंडळी जी असतात ती त्यांना जे शिकवतात त्यांना धार्मिक गोष्टींची जी माहिती देतात किंवा ते जे त्यांचं जे जसं न ब बघणं असतं ऑबझर्वेशन असतं त्याप्रमाणे ते त्याच्याप्रमाणे त्याच्या संस्कृतीशी आणि कलेशी जोडले जातात संस्कृतीशी जोडलं जाण्यासाठी जर तुम्ही लग्नकार्यामध्ये वगैरे गेलात तेव्हा एखादे विशिष्ट प्रकारची पारंपरिक वेशभूषा करून या असा जर टास्क ठेवलेला असेल तर त्यावेळी जी जोडणी ज्या प्रकारचे कपडे घालून जातात त्याप्रमाणे त्यांना ते माहिती होतं की या प्रसंगाला हे कपडे घातले पाहिजे या प्रसंगाला ह्या या गोष्टी केल्या पाहिजे कसं वागलं पाहिजे हे सगळं त्यांना ह्या प्रसंगांमधून किंवा विविध सणांच्या माध्यमातून किंवा शाळांमधून या प्रकारची माहिती त्यांना ही मळ मिळत असते त्यामुळे हे सगळं जर स सणच्यावरती हे लहानपणीच हे संस्कार संस्कृती आणि कला यांची त्यां आवड त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचे काम हे घरामधून शाळेमधून आजूबाजूच्या व्यक्तींमधून आजूबाजूच्या प्रसंगांमधून आजूबाजूच्या घडणा गोष्टी ज्या घडतात सणावारांमध्ये त्याप्रमाणे त्याम व्यक्तींना त्यांच्याशी जोडलं जोडलं जातं त्याच्यासाठी असं वेगळं काहीही करायची गरज नसते